हा बोला दादा काय म्हणता हा बोला बोला काय म्हणता तर हा हा हा नाही दादा कसं आहे माझं तसं दोन तीन घरी मी कामं वगैरे घेतलेले आहेत तर माझं काही जमणार नाही दादा उशीर लागेल मला दोन तीन घराची कामं वगैरे उरकून जर जायचं म्हटलं तर मला वेळ लागेल दादा तसं आता नाही जमणार दादा माझं एका घरी म्हटलं तर मग मी तसं येऊ शकते नं नंतर मला तिकडे नंतर जाऊन सांगावं लागेल त्यांना काय कार्यक्रम घेतलेला आहे बुवा मी कसा घ्यायचा आहे काय करायचंय सगळं सांगावं लागेल दादा मला त्यांना ॲडजेस्ट करावं लागेल दादा तुम्हाला थोडंसं

नाही तसं मी बघेल दादा कारण माझं कसं आहे मला एका घरी जर काम केलं तर मग मला जर तिकडे सांगून जाऊन सांगावं लागेल नं की मला इकडे कार्यक्रम आहे बुवा नाहीतर मग त्या बायकांनी ऐकलं पाहिजे नं माझं नाही जमलं तर मग मग तुम्ही थोडंसं ॲडजेस्ट करा दादा सर मी सकाळी येऊन कामं करून जाईल तुमच्याकडे पण मग नंतर नाही येणं होणार नं माझं सकाळी आता मुलीला केव्हा पाहुणे येतात काय येता हे पण मला पण माहित नाही नं बरं चालेल बरं मी दोन तीन ठिकाणी जाऊन सांगून देते त्यांना की माझं मी काही कामाला येऊ शकणार नाही तुमच्याकडे आज तर मग मी उद्या हा मग तसं मग नाही म्हटलं तरी दोन तीन घरी जायचं म्हटलं तरी मग प्रॉब्लेम येतात नं दादा तुमच्याकडे येऊन माझं पण कामं झाले पाहिजे आधीपासून तुम्ही सांगितलं असतं मला तर मी ॲडजेस्ट केलं असतं दोन तीन दिवसाहून सांगितलं असतं की माझे कामं बाकी आहे बुवा दोन तीन दिवस तुम्ही घरी एकदोन दिवस करा बुवा एक दिवस ॲडजेस्ट करा एक दोन दिवस ॲडजेस्ट केलं असतं एक दोन दिवसानी मग मी आली असती हा चालेल ना मी कसं त्यांना सांगेन मी आधी जाऊन सांगावं लागेल मला त्यांना तुम्ही जर आधी सांगितलं असतं मला की माझ्याकडे कार्यक्रम आहे हे आहे मुलीला पाहुणे पाहायला येताय तर मी त्यांना सांगितलं असतं बरं मी चालेल नं मी तसा प्रयत्न करेन मी त्यांना सांगून बघते काय आहे काय नाही तर प्रयत्न करेन मी चालेल ठीक आहे मग बरं आहे हो हो ठीके